चांगल्या दर्जाचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरकडे काही आवश्यक गोष्टी असणे खूप महत्त्वाचे आहे पहिली गोष्ट आहे कॅमेरा चांगला कॅमेरा असणे आवश्यक आहे पण तो खूप महागडाच असावा असे नाही बाजारात अनेक चांगले कॅमेरे उपलब्ध आहेत जे मध्यम किमतीतही उत्कृष्ट फोटो काढू शकतात दुसरी गोष्ट आहे लेन्स वेगवेगळ्या प्रकारांचे फोटो काढण्यासाठी वेगवेगळ्या लेन्सची गरज असते उदाहरणार्थ पोर्ट्रेटसाठी वेगळी लेन्स तर लँडस्केपसाठी वेगळी लेन्स तिसरी गोष्ट आहे ट्रायपॉड फोटो स्थिर ठेवण्यासाठी ट्रायपॉडचा वापर आपण करतो ज्यामध्ये फोटो ब्लर येत नाही आणि चौथी गोष्ट आहे लायटिंग चांगल्या फोटोसाठी योग्य प्रकारांचे खूप महत्त्वाचे आहे आणि नैसर्गिक प्रकारांचे सर्वोत्तम असते पण गरज पडल्यास कृत्रीम लाईटिंगचा वापर करतात पाचवी गोष्ट आहे फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर फोटो काढल्यानंतर त्याला अजून आकर्षक बनवण्यासाठी फोटो एडिट सॉफ्टवेअरची मदत लागते अनेक फ्री आणि पेड सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत आणि त्याव्यतिरिक्त फोटोग्राफरकडे कौशल्य आणि अनुभव असणे हे पण खूप महत्त्वाचे आहे म्हणजे आवश्यकही आहे केवळ महागडे कॅमेरे असून उपयोग नाही